भारतातील रोजगारांमध्ये खूप बदल होत आहे कोणते जर समजा कोणाला नौकरी भेटली नाही कोणाचा बिझनेस चालू झाला नाही जर कोणावर अन्याय झाला तर काही काही तर चांगलं वागतात पण कोणी कोणी लोके त्याच्यावर खूप गैरवापर करतात त्याचे खूप गलत उच्चारण करतात दोन नंबरचे धंदे करतात जसं की डा डाका टाकणे पैसे चोरणे बँकेत पैसे जाऊन चोरणे लूट करणे हाणामारी करणे अजून चोऱ्या करणे व दोन नंबरचे धंदे करणे गांजा विकणे असं खूप काही इनलिगल करतात ज्याच्याने पुलीस केस होती पुलीस त्यांच्या घरी उचलून त्यांना उचलून केसमध्ये एफ आय आर फाडतात त्यांच्या घरच्यांना प्रॉब्लेम होती तर सरकारने अशा सगळ्या दोन नंबरचे धंदे बंद करून त्यांना असं चांगलं उ त्यांना असं चांगलं व्यवसाय करण्यासाठी प प्रबुद्ध करायचं यासाठी आपण आपण सगळे मिळून खूप नि निर्वेग वागलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी हे यासाठी आपण सगळ्यांनी छान व्यापार केला पाहिजे नाही तर बिझनेस केलं पाहिजे व चोरी व ते न करता जशी परिस्थिती आहे ती स्वीकार करून छान वागलं पाहिजे असे केल्याने पुलीस केस होत नाही क्रिमिनल रेकॉर्ड झालं तर पुढं बँकेत लोन भेटत नाहीत काही भेटत नाहीत असं वगैरे वगैरे